हां नमस्कार मी मधुरा काणे बोलते आहे मला मला तुमचं ना हां मला तुमचा नंबर एका ओळखीतून मिळाला मला सोलो ट्रिप करायची आहे पहिल्यांदाच करणार आहे तर थोडं म्हणजे ठिकाणही कसं असायला हवं शक्यतो भारतातलंच बघते आहे मी कुठलं ठिकाण कुठे जाणं योग्य आहे कारण मी पहिल्यांदाच जाते आहे तर सेफ असंही ठिकाण असायला हवं आणि एक चार पाच दिवसांची ट्रीप अशी मला प्लॅन करायची आहे तर तुम्ही तसं काही सांगू शकता का मला

बरं बरं हां बरं बरं हां

हो हो

हां हां हो हो माहिती आहे हां

बरं बरं ॲक्चुली मी मी काही वर्षांपूर्वी कन्याकुमारीला गेले होते माझ्या फॅमिलीबरोबर तर मी खरं तर असं नॉर्थ साइडला एखादं ठिकाण बघत होते तर तिथलं कुठलं तुम्ही सजेस्ट करू शकाल का हो जरूर हां बरं बरं हां हां

बरं बरं जरूर जरूर नक्की मला फक्त तुमचं लोकेशन जे आहे ते मला व्हॉट्सॲपवर पाठवा तुम्ही म्हणजे त्या हिशोबाने मी येते उद्या परवा वगैरे मी चक्कर टाकते चालेल ओके थँक्यू सो मच बाय